मुले हे शेती व्यवसाय पशुपालन छोटा व्यवसाय हे आपणच स्वतः घरी पशुपालन केलं शेतीचा व्यवसाय केला छोटे व्यवसाय केले सुतारकाम दुरुस्ती पिठाची गिरणी पोल्ट्री आणि दुग्धव्यवसाय केला तर मुलं आपोआप शिकतात किंवा मी बचतगटामधे ट्रेनिंग देते ना त्या महिलांना देते त त्यांची मुलं ऐकतात नंतर ते स्वतःच थोडं थोडं शिकतात